ग्रामीण भागातही खूप नृत्य कलाकार असतात परंतु असं असतं की ग्रामीण भागात पुरेशा सुविधा नसतात किंवा त्यांना पुरेसं पाहिजे ते पाठबळ मिळत नसल्यामुळे त्यांची कला तिथेच राहते व त्यांची कला पुढेच जात नाही जसं की ग्रामीण भागामध्ये त्यांना साधनांची कमतरता भासते प्रोफेशनल नृत्यासाठी त्यांना आवश्यक असलेले स्टुडिओज नाही साऊंड सिस्टीम नाही आणि पोशाख पण नसतात त्याच्यामुळे त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण हवं असतं माणसाला म्हणजे एकदम परिपूर्ण होण्यासाठी जे प्रशिक्षण भेटायला पाहिजे ते त्यासाठी अनुभवी गुरू त्याचबरोबर नृत्यशाळा या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागात नसल्याने त्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळत नाही व त्यांना ती म्हणजे पुढं जाण्याची संधीसुद्धा भेटत नाही त्याचबरोबर ग्रामीण भागात सर्वजण मोल मजुरी करून जगणारे असतात म्हणून मग आर्थिक अडचणीसुद्धा उद्भवतात त्यांना नृत्यासाठी जो लागणारा खर्च आहे त्यामुळे तो परवडत नसल्यामुळे त्यांना अनेक कलाकारांना आपली कला सोडून वेगळंच काहीतरी मार्ग अवलंबून आपलं पोट भरावं लागतं त्याचबरोबर प्रसिद्धी आणि व्यासपीठाचा जो अभाव असतो शहरी क कार्यक्रमामध्ये कलाकारांना प्रसिद्धीची संधी मिळते किंवा त्यांना व्यासपीठ अवेलेबल असतं परंतु ग्रामीण भागात तसं नसल्यामुळे मग ते त्यांना आपल्या ग्रामीण भागातील कलाकार जे आहे ते या सगळ्यापासून वंचित राहतात त्याचबरोबर नृत्याला अनेकवेळी पालकांचा समाजाचा विरोध असतो नृत्य म्हणजे त्यांच्यासाठी खूप असं कमी समजलं जातं म्हणून मग अनेक कलाकारांना ती पाठबळ मिळत नाही किंवा ती संधी मिळत नाही आणि ते पुढे जाऊ शकत नाही